नमस्कार मॅडम मी तेजसची आई बोलत आहे म्हटलं हा तेजसला दोन दिवसाची सुट्टी हवी होती आआ हा काय नाही त्याला बरं नाही लागत ना म्हणून त्याला दवाखान्यात न्यायचं होतं हा हा हा तसे दोन दिवसाचीच पाहिजे होती म्हणजे कसं दवाखान्यात नेल्यावर माहित पडणार ना डॉक्टर काय सांगतात तर हा त्याला जरासं अस्थमाची शिकायत आहे ना हा

हाव ना नाही इथे कसं मग दवाखान्याचं काम आहे ना हाव तसं जर असतं मग कोणचं काम तसं मागितली नसती पण इथे दवाखान्यात कसं अर्जंटच नेणं आहे ना त्याले हं हा दवाखान्यात न्यायचं होतं मग असं बाकीचं कोणतं कार्यक्रम असता तर नसती मागितली हा तसं अभ्यासात कसं आहे म्हटलं तो

हाव काय म्हणजे बरो येते न त्याला सगळं हाव काय नसेल येत म्हण सगळं पक्क करणं तुमच्या हातात आहे त्याचे हा नाही घरच्या हा हा हा दवाखान्यात गेल्यावर आता माहितच पडते ना मग डॉक्टर काय सांगतात तर हा हा ना तेच म्हटलं मग परीक्षा कधीपासून लागते तर

हाव काय हा ना मग एक दिवसात करून टाका म्हटलं मग तुम्ही आता कशी दोन दिवसाची सुट्टी लागणारच आहे म्हणा त्याल दवाखान्याचं काम आहे ती हा हा हा हा ठिक आहे